लांब पल्ल्याच्या बाईकिंग प्रवासामध्ये मी काल संभाजीनगरवरून बुलढाणापर्यंत आलो व येता येता मी तिथं येताना मी खाद्य माझ्या आवडीचं खाद्यपदार्थ होतं सामोसा तर मी येता येता सामोसा खाल्ला व तिथं इडली डोसा पण हे ते सगळ्या गोष्टी होत्या त्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी आणि मी तिकडून संभाजीनगरवरून बुलढाण्याला येत असताना माझ्या पाट आणि खा खांद्याचा मला त्रास झाला कारण की एवढ्या लांबून गाडी चालवत या यायचं म्हटलं तर पाटदुखी आणि पाटदुखी आणि खांद्याचा त्रास होतोच कारण की इतक्या लांबून जर यायचं म्हटलं तर बाईकवर स्ट्रेटच बसावं लागतं आणि स्ट्रेट बसू बसू आपली पाट मान दुखतेच आणि आपली नजर पण आपल्याला बाईकवर स समोरच ठेवावं लागते आणि आपल्याला पाठदुखी आणि खांदा स्ट्रेटच ठेवावा लागतो आणि त्याच्यामुळं आपल्याला पाठदुखी आणि खांद्याचा त्रास होतो